मी सिस्काचा जो इयरफोन मागवलेला आहे तर सिस्काच्या इयरफोनची क्वॉलिटी खूप छान आलेली आहे मला इयरफोन जो आहे अतिशय सॉफ्ट आणि चांगला प्रतीचा आलेला आहे आवाज जो आहे अतिशय उत्तम येतो आहे समोरच्यालाही आवाज बरोबर जातो आहे आणि मलाही आवाज जो आहे नीट ऐकायला येतो आहे याचे जे बड्स आहेत इयरबड्स ते खूप चांगले आहेत अतिशय सॉफ्ट आहेत वायरिंग जे आहे वायरिंग पण खूप चांगली आहे बटन जे आहेत इयरफोनच्या त्या बटन पण चांगल्या आहेत चांगल्या कॉलिटीच्या लावलेल्या आहेत आणि स्विच ऑन करायचं किंवा बटन कमी जास्त आवाज करायचा तर त्या खूप छान सॉप प्रकारे काम करत आहेत आणि याची जी वायरिंग आहे ती खूप चांगली केलेली आहे एकत्रित हा प्रोडक्ट जो आहे हा मला अतिशय आवडलेला आहे आणि याच्याबद्दल मी इतरांनाही सांगितलेलं आहे